मागच्या वर्षी आम्ही दिल्लीला गेलो होतो दिल्लीचा प्रवास केला होता आम्ही आणि ट्रेननेच गेलो होतो आम्ही दिल्लीला तर दिल्ली याच्या आधी आम्ही ताजमहलला गेलो होतो ताजमहल आग्रा आधी आग्रा इथे आणि नंतर दिल्ली इथे तर आम्ही आग्राला गेलो तिथं पाहिलं आम्ही आग्र्याला ताजमहल वगैरे तर आमच्या असं लक्षात आलं की तिथे हिंदी भाषा इंग्रजी किंवा मग पंजाबी आणि हिंदी भाषा थोडीफारच युज करत होते लोक त्यामुळे आम्हाला म्हणजे खूप प्रॉब्लेम जात होते की आपण पंजाबी समजत नव्हतं आम्हाला पंजाबीमध्ये ते त्यांची टोन वगैरे थोडंसं वेगळंच राहात होतं पण तरी आम्ही हिंदी कसंतरी बोलून थोडंफार इंग्लिश बोलून आमचं काम करून घेतलं मग परत आम्ही दिल्लीला आलो तर दिल्लीची संस्कृती ही महाराष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा खूपच वेगळी आहे आणि सगळ्या गोष्टीपासूनच म्हणजे महाराष्ट्रापास महाराष्ट्राची संस्कृती ही वेगळी दिल्लीची संस्कृती ही एकदमच वेगळी आहे जसं महाराष्ट्राला आपण कसं डेली साडी वगैरे किंवा लुगडे वगैरे घालतो लग्न झालेल्या स्त्रिया टिकली वगैरे मंगळसूत्र मांग भरतात पण दिल्लीला याच्या विरुद्ध आहे तिथं मॅरीड झालेली मुलगीपण मंगळसूत्र टिकली वगैरे लावणं ही फॅशन तिथे नाही आहे आणि तिथं छोटे स्कर्ट जीन्स आणि जीन्स वगैरे शॉर्ट्स ड्रेस असे वगैरे कपडे घालतात म्हणजे एकदम सांगायचं झालं तर तिकडे एकदम मॉड आहे वातावरण सगळं मुलींचं मुलांचंपण आणि तिथे पण जास्त करून इंग्लिश भाषा किंवा पंजाबीच भाषा जास्त वापरली जाते आणि आम्ही लाल किल्ला वगैरे फिरलो आणि मार्केट फिरलो तिथे मार्केट पण खूप छान आहे खूप कमी पैशात आपल्याला सर्व गोष्टी तिथे मिळतात शॉपिंग करण्यासाठी दिल्ली हे जे मार्केट आहे हे खूप चांगले आहे कमी पैशात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अव्हेलेबल आहेत तिथे त्यामुळे शॉपिंगसाठी मला दिल्ली ही खूप आवडली आणि पाहण्यासारखंपण तिथं खूप मोठेमोठे गार्डन आहे मेट्रो आहे आणि ते अंडरग्राउंड आहेत त्यामुळे ते पाहण्याचं एक वेगळंच आहे आकर्षण आहे एक वेगळं आणि मोठेमोठे मॉलपण आहेत तिथं आणि त्या मॉलमध्ये सगळंच सगळंच गोष्टी सर्वच सुखसुविधा आहेत आणि तिथे भाषेचा थोडासा प्रॉब्लेम येतो संवाद करण्याचा प्रॉब्लेम येतो तिथे आपल्याला पण कसं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी जिथं गेलं तिथं जुळवून घ्यावंच लागतात आपण आता ठरवलेलं आहे की आपल्याला आज या या गावाला किंवा इथेइथे जायचं आहे तर आपण त्या परिसराचा थोडासा अंदाज घेतो किंवा त्या ठिकाणाचा आपण अंदाज घेतोच ना की आपल्याला समजा आपण आता बिहारला जात आहे बा तर आपल्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज असायला हवं की बिहारची भाषा कशी आहे टोन कसा आहे आपण एवढे एज्युकेटेड आहे ना आता की आपण तेवढं ॲडजेस्ट करू शकतो की आपण काही गोष्टी शिकू शकतो तसं आम्हाला हे माहीत होतंच की दिल्लीत गेल्यावर तिथे पंजाबी किंवा इंग्लिश भाषा किंवा हिंदी भाषा जास्त वापरली जाते त्यामुळे आम्ही पंजाबी तर नाही पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधायचो आता आम्हाला आठवते की आम्ही एका दुकानामध्ये गेलो होतो आम्हाला जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात की चिवडा चिवडा द्या बा चिवड्याचं पाकीट द्या तर आम्ही तिथे चिवडा मागितला तर तिथल्या माणसानी आम्हाला जे कच्चे पोहे असतात ना आपले व्हाईट कलरचे त्याचं पॅकेट दिलं आम्हाला समजतच नव्हतं मग नंतर आम्ही फिरलो तर आमच्या लक्षात आलं की लोक नमकीन नमकीन हातात घेत होते खात होते नमकीन नमकीन म्हणत होते मग आमच्या लक्षात आलं की इथं चिवड्याला नमकीन म्हणतात नमकीन म्हटलं की मग ते आपल्याला चिवडा द्यायचे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला याच्यात एवढं अंतर पाहायला मिळते त्यामुळे कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यावर तुम्ही त्या गोष्टीची त्या बाजूची सगळी माहिती काढून घ्यायला हवी गुगलवर तर सर्व गोष्टी आजकाल अव्हेलेबल आहेतच त्यामुळे आपल्याला हे सहजरित्या आपण हे गोष्टी मिळवू शकतो